मराठी भाषा खूप चांगली आहे आणि मराठी भाषेचा वापर प्रत्येकच ठिकाणी होतो तुम्ही कुठेही जा मराठी भाषा सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना अवगत आहे आणि ती बोलणं पण फार सोपी आहे कोणती कलात्मक गोष्ट लिहायची असो कोणत्या छान कविता असो गोष्टी आपल्या स्टोरीज वगैरे लिहू शकतो साहित्य असं कोणत्या पण गोष्टीचं पुस्तके लिहिल्या जातात मोठमोठ्या कवींनी लेखकांनी संतांनी जे पुस्तके लिहिलेली आहेत ते सुद्धा एकदम मस्त मराठी भाषेमध्ये लिहिलेली आहे तर अशाप्रकारे भरपूर ठिकाणी मराठी भाषेचा आजकाल उपयोग केला जातो आणि सुंदर अशा कवितेच्या स्वरूपात जर आपण मराठी ऐकली ती मराठी कविता तर आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि त्याच्यामध्ये खूप चांगला अर्थ आणि असा डीपनेस आपल्याला फिल होतो